हो आत्ताच्या युगामध्ये मॉडलिंगच्या ड्रेसचे हे फार मोठे उपलब्ध चालले आहेत जिथे मोठे मोठे फंक्शन असतात तिथे पण ड्रेस फार फॅशन डिझायनचे असतात आणि जे फिलिमच्या ह्याच्यामध्ये आत् इतर फिलिमच्या ह्याच्यामध्ये बघायला गेलं तर मनं कुठे कार्यक्रम असेल तिथे लग्नाकार्यामध्ये वगैरे फॅशनचे कपडे वगैरे घालतात वगैरे आणि आताच्या युगामध्ये फॅशन ही मोठी ड्रेसची चालू आहे त्यामुळे मला खूप म्हणजे असं वाटतं की हे फॅशनचे ड्रेस असतात ना फॅशन डिझायन केली म्हणजे छान ड्रेस वगैरे शिकू शकते मी आणि पुढे पुढे जाऊ शकते की आ पहिलंच असं वाटतं जेव्हा वं मी क्लास केला असता समजा फॅशन डिझाईनचा तर आता पण मला भरपूर काय असं फॅशन डिझायनचं ड्रेसेस भरपूर हल्ली नवीन नवीन आले ते मी करू शकली असती आणि त्यामुळे माझ्या मला असं वाटतं की फॅशन डिझायन ही सर्वात एक मस्त हे आहे आणि आता मुली पण हल्ली कपडे घालायची फॅशन त्यांची एकदमच छान झालेली आहे आणि लग्न म्हटलं की त्यांचे पहिले ड्रेसचे येतात आणि एकदम सुंदर सुंदर ड्रेस घेतात वगैरे आणि मस्त असते ना हे असतात ड्रेसेस की लोक बघतील असे ड्रेसेस असतात सगळे फॅशन डिझायन आता पुढे सगळ्यातच मस्त आहे आता घरगुती म्हणजे शिलाई मशीन आहे घरगुती ही शिलाई मशीन आहे आता मशीन म्हटलं तर उशा मशीन आहे मीना मशीन आहे परत इंटर परत अजून खूप मशीन आहेत घरगुती मशीन त्याच्यावर कपडे परत विणकामाच्या मशीनी आहेत सगळं सगळं आपण विणकाम पण करू शकतो हल्लीच्या ड्रेसवरती वगैरे आणि सर्व ड्रेस एवढे सुंदर असतात ना फॅशन डिझायन म्हणजे बेस्ट सर्वात